नृत्य हा एक फक्त कला प्रकारच नाही तर ती एक भावना व्यक्त करण्याचा मार्ग आहे पहिले म्हणजे पहिली पिढी एज्युकेटेड नव्हती शिक्षित नव्हती म्हणून नृत्याला कमी समजलं जायचं प परंतु आजच्याच आजच्या ज्या पिढीमध्ये किंवा आजच जे जनरेशन आहे त्याच्यामध्ये नृत्यालासुद्धा तितकंच इम्पॉर्टन्स दिलं जातं तितकंच महत्त्व दिलं जातं फक्त मुलीच नाही तर मुलंसुद्धा नृत्यामध्ये खूप पुढे गेलेले आहेत त्यासाठी मी स्वतःला नृत्यासाठी कंप्लीटली प्रेरित ठेवेल त्याचबरोबर माझे ध्येय निश्चित करेल की मला कोणत्या नृत्यामध्ये पुढे जायचं आहे किंवा मी रोज एखादी नवीन स्टेप कोणती शिकणार विशिष्ट शैली कोणती आत्मसात करणार मी दैनिक दैनंदिन त्याचा सराव करेल की बाबा आज मी थोडासा सराव केला आहे म्हणजे उद्या मी अजून थोडासा परिपूर्ण होण्यासाठी मला मदत मिळेल त्याचबरोबर आजकाल आपल्याला ने इंटरनेट म्हणा किंवा मोबाईल या सगळ्या गोष्टी अवेलेबल असल्यामुळे आपल्याला अजूनही प्रेरणादायी व्हिडिओज किंवा परफॉमन्सेस पाहण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या लोकांचे जे नृत्य आहेत ते पाहून आपण अजूनही शिकू शकतो त्याचबरोबर इतर नृ नर्तकांसोबत जे संवाद साधला जातो त्यांच्या अनुभवातूनही आपण बरंच काही शिकतो आणि नियमित जे स्टेज शो होतात किंवा परफॉर्मन्सेस होतात त्याच्यामध्ये भाग घेऊन मी माझं नृत्यकौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करेल